भारतामध्ये पूर्वीच्या काळी वेगळी संस्कृती होती आणि आताच्या काळी वेगळी संस्कृती आलेली हे पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या बाया नऊवारी साडी नेसायच्या नऊवारी लुगडे नेसायच्या आणि पुरुषसुद्धा धोतर नेसायचे बंगाली नेसायचे त्यांच्या डोक्यावर नेहमी टोपी राहायची बायांच्या डोक्यावर नेहमी पदर राहायचा पण आताच्या संस्कृतीमध्ये ते लुगडं आणि ते नऊवारी एका क्रॉप टॉपमध्ये आणि जीन्समध्ये त्याचं परिवर्तन झाला आहे हा बदल झाला आहे फक्त बॉलीवूडमुळे बॉलीवूडमधले वेस्टन कल्चर आपल्यामध्ये आलेले आहे आपण वेस्टनच्या लोकांना तर काही आपल्या भारताच्या संस्कृतीबद्दल शिकवले नाही परंतु त्यांच्या वेस्टन कल्चरचे क्रॉप टॉप आणि जीन्स आपण आपल्या भारतामध्ये घेऊन आलेलो आहोत पूर्वीच्या काळामध्ये डोक्यावरचा पदर बायांचा खाली पडत नव्हता आणि आता डोक्यावर पदर जात नाही आहे तीच आहे वेस्टन संस्कृती जी आपल्याकडे आलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक असल्यामुळे पूर्वीच्या काळातल्या संस्कृतीला आता फार महत्त्व दिले जात नाही त्या महत्त्व त्या न दिलेल्या महत्त्वामुळेच आपली संस्कृती हळूहळू मागे चालेली आहे आणि वेस्टन संस्कृती बाहेर देशाच्या संस्कृती आपल्या देशामध्ये प्रवेश करत आहे त्या प्रवेश करण्यामुळेच आपण तिकडल्या लोकांना जास्त महत्त्व देतो आणि आपल्या लोकांना कमी महत्त्व देतो पूर्वीच्या काळातली जी मोजून मापून राहिलेली लोक आहेत ते आपल्याला सांगतात की पूर्वीच्या काळामध्ये कसे संस्कृती जपली जायची कसे लोकांना जपले जायचे कसे कपड्यांच्या पारंपरिकरीत्या व्यवस्थित त्यांना घातलं जायचं फुल स्लीव्स असायचे पायापर्यंत टोंगळ्यापर्यंत त्यांचे कपडे असायचे आता मात्र ते घोट्यापर्यंतचे पूर्ण मांड्यांपर्यंत गेले आहे आणि त्या बदलत्या संस्कृतीमुळेच आपली जुनी संस्कृती कुठेच उरलेली नाही आहे आता जुन्या संस्कृतीच्या नावावर फक्त काही कार्यक्रम घेतले जातात ज्यामध्ये आपण फक्त त्यात तेवढ्या पुरत्याच त्या कपड्यांचा वापर केला जातो नंतर मात्र ते कपडे ठेवून दिले जातात आणि आपली नवीन संस्कृती जी आपले बाहेर देशातून आली आहे ती वापरली जातात जुन्या संस्कृतीमध्ये लग्न झालेल्या नाही जे नाही झालेले त्या बायांच्यासुद्धा डोक्यावरचा पदर खाली पडायचा नाही आणि आता ज्या मुलींचे लग्न झाले नाही हे जे त्या मुलीसुद्धा आता डोक्यावर पदर घेणं तर दूरचंच आहे लग्न झालेल्या सुद्धा घेत नाही त्यामुळेच नवीन आणि जुनी संस्कृती यामध्ये भरपूर बदल असल्यामुळे कोणीही त्या संस्कृतीला मानत नाही आहे